हो मी मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतलं आहे मार्शल आर्टमधील मी सेल्फ डिफेन्स हा एक प्रकार आहे त्याचं प्रशिक्षण मी घेतलेलं आहे त्यामध्ये मला त्यांनी किक बॉक्सिंग बॉक्सिंग टेक्निक डिफेन्स कसं करायचं ह्या सर्व गोष्टी शिकवल्या आहेत आणि त्यामध्ये मला एक नानच्याकू कसं चालवण्या चालवायचं तेही त्याचंही प्रशिक्षण दिलेलं आहे किक बॉक्सिंगमध्ये त्यांनी शिकवताना पहिले बॅलन्स कसं करायचं नंतर किक कुठे मारायची कशी मारायची या सर्व गोष्टींचं प्रशिक्षण त्यांनी मला दिलेलं आहे त्यानंतर बॉक्सिंगमध्ये चेस्ट पंच स्टमक पंच फेस पंच ये सवड हे सर्व पंचेस त्यांनी मला शिकवले आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांनी आपले हात ए हातांना बळ कसं येईल या गोष्टीचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि पंच कुठे नेमका लागला पाहिजे ह्यासुद्धा गोष्टी शिकवल्या आहेत डिफेन्स कसं करायचं जर कोणी आप म्हणजे कोणी आपल्यावरती अटॅक केला तर त्या गोष्टीला आपण डिफेन्स कसं करणार या गोष्टीचं सुद्धा प्रशिक्षण त्यांनी मला दिलेलं आहे